हॅलो स्मार्टफोन स्टुडिओस ना सर मी तुमच्याकडून गेल्या आठवड्यामध्ये फोन ऑर्डर केला होता सॅमसंग ए फोर्टीन हे मॉडेल होतं हो मी हो मी निया गांगणच बोलते आहे तर तुम्ही त्याची डिलेवरी डेट दिली होती आजची पण तो अजून काही आलेला नाही आहे आणि इतके दिवस झाले तो आलेलाच नाही आहे अजून फोन त्याची कोणीच ऑर्डर घेऊन आलेला नाही आहे डिलेवरी द्यायला तो केव्हापर्यंत येईल तो व्यवस्थित त्याचं ट्रॅकिंग मला करायचं असेल तर कसं करू शकते मी ओके हो बरोबर आता भरपूर दिवस पाऊस पण होता बरोबर आहे अच्छा ठीक आहे चालेल चालेल पण तो व्यवस्थित डिलेवर होईल ना कारण का बाकीच्यांचे रिव्ह्यूज ऐकून मी तुमच्याकडून स्मॉर्ट स्मार्टफोन ऑर्डर केला होता तो आणि त्यामुळे मला आता थोडी चिंता वाटते की व्यवस्थित येईल ना माझं कुरियर ओके चालेल चालेल ठीक आहे थँक्यू